देशात आजकाल आरोग्यसेवा अधिक परवडणारी आणि अधिक सुलभ करणारी करण्यासाठी आपल्या सरकारने काही योजना योजनांचा चालू केलेल्या आहेत त्यापैकी एक प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्मान कार्ड योजना परत महात्मा ज्योतिबा फुले योजना ह्या योजने अंतर्गत आपले जर ऑपरेशन मेजर असेल पाच लाखापर्यंतचा खर्च आपल्याला सरकारतर्फे फ्रीमध्ये होऊन जातो ह्या योजनांचा उपयोग खरा उपयोग गरीब वर्गातील गरीब वर्गातील व्यक्तींना किंवा त्यांच्या परिवारांना होतो आणि अशा योजनामुळे कुठेतरी गरीब व्यक्तीला लवकरात लवकर चांगला उपचार भेटतो आणि त्याला जास्त वेळ कुठेही जास्त वेळ थांबता येत नाही किंवा जास्त प्रलंबित त्याला होत नाही क पैशांच्या आर्थिकदृष्ट्या हा सरकारकडून काढलेली ही चांगली योजना आहे आणि ह्यामुळे आपल्याला आणखीन एक तंत्रज्ञान आहे जे की जेनरिक मेडिसीनचं जर गरीब व्यक्ती क गोळ्यांच्या बोझ्याने दबलेला असतो त्याला पैसे तेवढी घेण्याची त्याची फ आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नसतो त्याला जेनेरिक मेडिसिन हे एक वरदानच मानण्यात आले आहे आजकालच्या युगात जिथे वेगवेगळ्या कंपन्या कॉम्पिटिशन साठी उतरत आहे तिथं जेनरिक मेडिसिन्स हे एक नवीन आगळावेगळा आहे जे की त्यांच्यापेक्षाही कमी दरात मेडिसिन्स अवेलेबल करून देत आहेत उपलब्धता औषध त्यांची करून देतात आणि हे गरिबांसाठी किंवा जी गरीब प्रवर्ग किंवा एक सामान्य नागरिकांसाठी हे खूप खूप मोलाचा वाटा ठरत आहे